रायगड जिल्ह्यामध्ये आता स्थानिक क्रीडा म्हटलं तर जास्तीत जास्त कबड्डीच आहे जी जास्त प्रमाणात आमच्या जिल्ल्यामध्ये खेळलं जातं आणि हा लोकप्रिय खेळ असल्याने सर्वात जास्त प्रमाणात लोकं कबड्डी बघायला येत असतात आणि मनोरंजन म्हणलं तर ऑर्केस्ट्रा लाईफ खूप जास्त चालते इथे किंवा पथनाट्य आणि जास्तीत जास्त नाटकंसुद्धा होतात जी जुनी परंपरा आहे नाटकाची ती मध्ये थोडीशी कमी झाली होती पण आता रायगड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त नाटकं सादर होत आहेत आणि अलिबाग किंवा रायगड जिल्हा हा सांस्कृतिक जी सांस्कृतिक जिल्हा असल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमं झाले किंवा क्रीडा कार्यक्रम झाले ह्यासाठी लोकं जास्तीत जास्त एकत्र येतात कैक स्पर्धा आहे असतात ज्या चॅरिटीसाठी खेळल्या जातात ज्याच्यामध्ये गरजू आणि ज्यांना गरज आहे अशा लोकांसाठी त्या मॅचेस खेळल्या जातात आणि त्यांचा निधी ग गरजू लोकांना दिला जातो तसाच नाटकंसुद्धा ही जी मनोरंजन म्हणजे गावात कार्यक्रम असेल पूजा असेल किंवा इतर काही सण समारंभ असतील तर ऑर्केस्ट्रा किंवा नाटक ठेवलं जातात तसंच चॅरिटीसाठी सुद्धा नाटकं किंवा ऑर्केस्ट्रा सादर केले जातात तर सांस्कृतिक जिल्हा हा रायगड असल्यामुळे जास्तीत जास्त लोकं स्क्रीडा आणि ऑर्केस्ट्राला इकडे रायगड जिल्ह्यात वळाली आहेत तर रायगड जिल्ह्यात कबड्डी आणि ऑर्केस्ट्रा आणि नाटकं ह्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याच्यामुळे रायगडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चॅरिटीसाठी आणि मनोरंजन करण्यासाठी केला जातात आणि त्याचा हातभार हा त्यां समाजाला किंवा जास्तीत जास्त लोकांना लागत असतो